अलीकडच्या वर्षात ह्या व्यवसायामध्ये असा बदल झालेला आहे की भाज्या वगैरे खूप शाकाहारी लोकांकरता भाज्या वगैरे खूप म महाग प्रमाणात आहेत आं घरातला त्याच्यामुळे कुटुंबाचा बजेट बद बदललेला सारखा होतो आणि घेणं इतकं महाग आहे वांगी टमाटर वगैरे इतके महाग झालेले आहे की काय घ्याव काय नाही याचा विचार येतो आणि त्यामुळे उत्पादन इतके महाग झालेले आहे तर ते घ्यायला थोडं मागे पुढेच पहात असतो